अमरावती जिल्ह्यात तसे तर लय सुंदर मंदिरं आहे जसं अमरावतीचं अंबादेवीचं मंदिर अजून इकडे नेरपिंगळाईला आता पिंगळादेवीचं मंदिर आहे अजून अजून सांगितलं तर चिखलदरा आहे आणि ह्या सगळ्या ठिकाणी जसं अंबादेवीचं जे मंदिर आहे ते लई फेमस आहे म्हणजे सगळे अमरावतीतले आणि जिल्ह्यातले लोकं पण तिथं समजा दर्शनासाठी जाते अन् तिथं काही असं म्हणजे फी वगैरे काही द्या न लागत काही पण म्हणजे परवानगी घ्यायची आवश्यक नाही ते सगळ्यासाठी खुलं आहे कोणीही जाऊ शकते मंदिरात आणि दर्शन घेऊन येऊ शकते जसं ते पिंगळादेवीचं मंदिर आहे नेरपिंगळाई इथं तर तिथेही असं काही नाही आहे तिथेही म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही जाऊ शकता आणि दर्शन घेऊन येऊ शकता तिथेही काही अशी परमिशन वगैरे घ्यायची गरज नाही आणि अजून जर चिखलदरा तर बघा चिखलदरात तर म्हणजे समजा सगळंच आहे चिखलदऱ्याचा घाट हा पाहण्यासाठी लय म्हणजे लय लोकं तिथं जमले जाते आणि चिखलदऱ्याला जातानास तर किती मजा येते आणि त्या गेल्यावर तिथं बरेच स्पॉट समजा पाह्यले जसं भीमकुंड आहे देवीचं मंदिर आहे अजून चिखलदऱ्यात सन सेट पॉईंट आहे असे बरेच पॉईंट आहे का जिथं आपण जसं जाऊन म्हणजे मजा करू शकतो मित्रांसोबत आणि तिथं अजून एक किल्ला पण आहे त्या किल्ल्यावरही जाऊन समजा आपण मजा करू शकतो तिथं असे बरेच पॉईंट पाहण्यासारखे असल्यामुळे अमरावती जिल्ह्यातले बरेच लोकं चिखलदऱ्याला समजा जाते आणि तिथं जाऊन म्हणजे एन्जॉय करते तिथं पण असं काही स्पेसिफिक म्हणजे पैसे वगैरे द्यायची गरज नाही पडत तिथे गेल्यावर सहज ते तिथं जाऊ शकते आणि तिथं आपले भेट देऊन तिथल्या लोकांना पैसे वगैरे द्यायची काहीच गरज नाही आहे फक्त जाण्यायेण्याचा जो काही खर्च जो तेवढाच करावा लागते नाही तर काही परवानगी वगैरेची काही जास्त गरज पडत नाही तर मग